बाईक चालवत असताना मी माझ्यासोबत नेहमी वेगवेगळे टूल किट यूज करतो सोबत राहू देतो कारण कधीही बाईक बंद पडली तर त्या टूल किटच्या टूल्सचा वापर करून मी बाईक चालू करू शकतो एकदा प्रसंग असाचं झाला की ज्यावेळेस मी गाडी चालवत होतो अचानक माझी गाडी बंद पडली बंद कशामुळे पडली तर एक ब्रेकचा ॲक्सेलरेटरचा पूर्ण जो नट आहे तो निखळून पडला होता माझ्याकडे नट होता त्याचबरोबर टूल किट असल्यामुळे तो नट मी अगदी व्यवस्थित फिट केला त्याचबरोबर ब्रेक वायरसुद्धा ब्रेक तुटली होती आणि ते तुटल्यामुळं माझा ब्रेक हा लागत नव्हता म्हणून टूल किटचा वापर करून मी ती ब्रेक वायर नीट केली त्याचबरोबर असे अनेकदा माझी बाईक बंद पडली होती पण टूल किटसोबत असल्यामुळे मला त्याचा काही त्रास झालेला नाही मी व्यवस्थित टूल किट वापरून ती बाईक चालू केली व माझा प्रवास चालू ठेवला